हां बोल ना हो हो करू शकते हो हो दोनींमध्ये पण करू शकते तुला नाटकात जर घ्यायचा असेल तर तो नाटकात पण करू शकते हो हो होईल गॅदरिंगमध्ये तसेे पण आपले जे क्लासचे लेक्चर्स असत असते होत नाहीत तुमचं सगळं सगळा टाईम रिविजनवरच असतो नाही आम्ही तसं टाईमच तसा ठेवलेला असतो की तुमचे लेक्चर आणि त्याची प्रॅक्टिस दोन्ही मॅनेज होईल असं हो स्पोर्टचे पण स्पर्धा होतात आपल्या कॉलेजमध्ये पण त्या आत्ता सध्या फेब्रुवारीमध्येे होणारे आता सध्या तू गॅदरिंगमध्ये घेऊ शकतेस हां हां तुला जर अजून एन सी सी एन एस एस किंवा योग असे काही को करिक्युलर ॲक्टि्विटीज करायच्या असतील त्यात पण तू पार्टिसिपेट करू शकते

अजून काही तुझे प्रश्न आहेत का काहीच नाही फक्त तू एफ वायला ॲडमिशन घेतलेलं असलं पाहिजे आणि बाकी काही नाही तू जाऊन आपल्या कॉलेजचे फटांग्रे सर आहेत त्यांच्याशी चर्चा करून तू एन स एन सी सीमध्ये भाग घेऊ शकतेस अजून जर कोणाला तुमच्या क्लासमधलं जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तू त्यांना घेऊन येऊ शकतेस आपण त्यांना पण घेऊ पार्टिसिपेटसाठी डान्सची प्रॅक्टिस आपली साईबाबा हॉल इथे होत असते

सिंगिंगसाठी तू तुला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तू ते घेऊ शकतेस क्लासिकल किंवा तुला अजून काय आवडत असेल तर त्या टाईपचं सिंगिंग पण तू घेऊ शकतेस तू एफ वायमध्ये कोणत्या क्लासमध्ये शिकते ओके ओके तू एन एस एस ममध्येे पार्टिसिपेट केलेलं आहे का आत्ता पण करू शकते तू यफ वायला सेकेंड इयरला ते तुमच्या सिलेबसमध्ये आहे आणि आता तुम्ही एक्स्ट्रा क्रेडि क्रेडीटसाठी घेऊ शकता ते दोन क्रेडीटचा कोर्स येतो तुला जर वाटत असेल घ्या घ्यावा तर घेऊ शकते तू नाही तू तुझ्या केमिस्ट्रीच्या अभ्यासाचा लोड आणि याचं टाईम मॅनेजमेंट करून तुला जितकं शक्य होईल त्यातच पार्टिसिपेट कर जास्त याच्यात केलंच पाहिजे असं काही नाही पण तुला ज्याच्यात जास्त आवड ते जास्त तू कर तुमच्या डिपार्टमेंटचे यच ओ डी कोण आहेत त्यांच्याशी मी बोलते जरा हो का मग अजून जर कोणाला हवं असेल पार्टिसिपेट करण्यासाठी मार्गदर्शन तर मी ते देते त्यांना बरं तं तुझ्या वर्गातल्या अजून कोणाला तरी विचार कोणाला जर काही डाऊट अस डाऊट असतील तर तुम्ही ना मला येऊन भेटा मी इथेच आपल्या बी एड बिल्डिंगच्या क्लासमध्ये आहे तुम्ही सगळे येऊ शकता आपण तिथेच समोरासमोर चर्चा करू हो हो आता आहे मी आहे ओके हो हो